नव्याने जन्मलेल्या नवजात बालकाची बालकाला आम्ही अत्यंत नाजूकपणे हाताळतो जेणेकरून त्याला कुठलीही एलर्जी एलर्जी होणार नाही आणि त्याला कोणतेही दुखापत होऊ नये त्याला नकळत पडणे आणि अत्यंत नाजूकपणे त्याला हाताळता यावं अशी काळजी आम्ही घेत असतो त्याच्या जन्माच्या पहिल्या वर्षी सहा महिने त्याला आईच्या दुधावरच ठेवावं लागतं त्यानंतर हळूहळू लिक्वीड स्वरूपाचे अन्न त्याच्या जेवणात त्याचा अंतर्भाव करावा लागतो